बोला हॅलो हां

हां हां

हां हां कळलं कळलं हां हां मी काय म्हणते तुम्ही कुठून बोलता अच्छा आणि तुम्हाला घर कुठे बांधायचं आहे हं ती तुमची जागा म्हणजे आहे कुठे अलिबागमध्ये आहे या कुठे आणि तुमचं नाव काय आहे अच्छा अच्छा तर तुम्हाला म्हणजे दोन मजली पाहिजे आहे ना अजून तु तुमची जागा किती आहे दीड एकर आहे ना तर ठीक आहे मी तुम्हाला मी आमच्या इंजिनियर्स आहेत ना त्यांना तुमचं हे सर्व सांगते आणि मग आम्ही तुमच्या जागेला तिकडे व्हिजिट देऊ आणि पहिले आम्ही तुमची जागा म्हणजे पूर्णपणे बघणार कसं काय आहे काय म्हणजे आजूबाजूला आहे आणि कसं काय करता येईल ते आम्ही तिकडे येऊन पहिले पाहणी करणार अन् त्याच्यानंतर मग आम्ही एक म्हणजे आराखडा काढणार आणि तुम्हाला कसं घर हवं आहे ते त्या आमच्या इंजिनियरना सांगा आणि मग त्यानुसार ते एक प्लॅन बनवणार आणि ते प्लॅन बनवून झाला की ते तुम्हाला दाखवतील दाखवल्यावरती मग तुम्ही सांगा कुठल्या साईडला तुम्हाला बेडरूम पाहिजे कुठल्या साईडला काय पाहिजे आणि गार्डन पण पाहिजे म्हणालात ना तर ते कुठे कसं काय आणि जर तुमचं काही वास्तुशास्त्राचं पण असेल तर ते पण सांगा ते आमचे इंजिनियर्स येतील तुम्ही आणि तुमचा पत्ता मला सांगा मी पत्ता लिहून घेते तुमचा फोन नंबर आणि तुमचं नाव आणि हां तुमचा बजेट वगैरे पण सांगा आणि तुम्ही आम्हाला म्हणजे तुमचे कोण ओळखीचे सामान वगैरे देणारे म्हणजे विटा रेती वगैरे हे तुम्ही हे करणार अच्छा मग ते तुम अच्छा मग हे तुमचे हे फक्त आमच्याकडून तुम्हाला बांधणारी माणसं पाहिजेत अच्छा ठीक आहे आणि बांधणारी माणसं पाहिजेत तर मग तुम्ही त्यांना रोज त्यांचा हिशोब करणार की डायरेक्ट महिन्याचा हिशोब करणार अच्छा ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट देऊन आणि खाण्यापिण्याची जर तुम्ही हे करणार आहात त्यांची की आम्ही करू चालेल मग त्याच्यासाठी थोडे जास्त लागणार हं पैसे म्हणजे हां हां चालेल चालेल हां चालेल मग माझ्या या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता मेसेज करा आणि मग मी सांगते मग आम्ही तुम च्याकडे इंजिनियर पाठवते चालेल चालेल चालेल थँक्यू सर